भारतातील आरोग्य सेवेविषयी सांगायचे झाले तर भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबरचा देश बनला आहे त्यामुळे लोकसंख्येचा हीच मोठी समस्या झाली आहे प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळेल याची खात्री देताच येणार नाही कारण लोकसंख्या दवाखाने आणि डॉक्टर यांचे गणित बसणे शक्य नाही दुसरा मुद्दा भारताची गरिबी भारतामध्ये गरीब लोक संख्या जास्त आहे प्रत्येकाला दवाखान्याचा खर्च परवडेल असे नाही त्यामुळे त्याचा आरोग्यसेवेवर मोठा परिणाम होतो याशिवाय ग्रामीण भारतात ग्रामीण ल लोकसंख्या पण जास्त आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सर्व सोयी मिळतील असे नाही उदाहरणार्थ ॲम्ब्युलन रक्ताची गरज आणि त्याचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा याशिवाय खाजगी दवाखान्याचा खर्च परवडण्याचा बाहेरचा असतो साधा केस पेपर करायचा म्हटलं तर तीनशे ते पाचशे रुपये लागतात याशिवाय रस्ते अपघात नैस नैसर्गिक आपत्ती यांचं प्रमाणही जास्त आहे जसे भूकंप पुर येणे भूस्खलन दरड कोसळणे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचेल याची खात्री देता येत नाही तरीसुद्धा आपल्याकडे दवाखाने आणि मेडिकल कॉलेज भरपूर असल्यामुळे त्यांना योग्य ती सेवा मिळू शकते